हा मॅडम हा कॉल विधर्भ सुपरमार्केटला लागलेला आहे का आम्हाला एक महिन्याचा किराणा हवा आहे तर काही ऑफर वगैरे आहे का

अच्छा अच्छा आणि तुम्ही घरापर्यंत पोहोचून सेवा आहे का कुठली मग त्याचा चार्ज वगैरे लागतो का

हा बोला ना तेच आपलं जे असतेत किराणा चहा वगैरे चहापत्ती तांदुळ गहू सर्वच हा मसाले वगैरे हं अच्छा अच्छा तर ऑफर वगैरे आहे का ऑफरमध्ये कितीपर्यंत आहे अच्छा तर कितीपर्यंत म्हणजे कितीपर्यंत जाणार हा अच्छा अच्छा हो का हो का म्हणजे पूर्ण सहा हजारमध्ये येऊन जाईल अच्छा हो का कुठल्या प्रकारचे आहे मसाले वगैरे हॅलो अच्छा

अच्छा अच्छा आणि आणि म्हणजे की चांगल्या क्वालिटीचे आहे नं

अच्छा अच्छा ठीक आहे चालेल ना टायमिंग वगैरे काय आहे मग तुमचा

अच्छा अच्छा ठीक तुम्ही घरपोच सेवा आणू शकता ना घरपोच सेवा डिलिव्हरी वगैरे ठीक आहे ठीक आहे माहिती दिल्याबद्दल थँक यू हा हा मॅडम ठँक्यू ठँक्यू